झाडे मला खूप आवडतात वेली पण आवडतात झाडे म्हटलं तर मी फुलझाडे मोगरा चाफा जास्वंद जाई जुई तगर ब्रह्मकमळ बटन गुलाब गुलाब शेवंती जुई ही फुल झाडे झेंडू ही फुल झाडे मी उगवते मला फुल झाडांपेक्षा मला भाज भाज्यांची झाडे खूप आवडतात फळभाज्यांची भाज्यांची ती झाडे खूप आवडतात तर त्यामुळे मी जास्त फळ झाडे भाज्यांची झाडे जास्त उगवते फळ झ झाडांमध्ये मी वांगी मिरची गवार दोडका कोबी कारले घेवडा फरसबी मका टॉमेटो नारळ जायफळ सुपारी बटाटा मिरची पडवळ ही मला ही झाडे मी उगवते आणि वेलींमध्ये म्हटलं तर मी वाल घेवडा कारले दोडका काळी मिरी खायची पानं चिबूड टरबूज खरबूज काकडी तर ही वेलींची झाली ही सगळी काही भाज्यांची झाली आणि काही खाण्याचं झालं टरबूज खरबूज तर काकडी ही पण मी क उगवते आणि त्याचबरोबर मला फळझाडे देखील आवडतात तर फळझाडामध्ये मला पेरू चिकू मोसंबी संत्र खजूर पपई आंबा केळी आणि ड्रॅगन फ्रूड ही झाडे देखील मी उगवते ही फळझाडं फुलझाडं आणि ही भाज्यांची नावे मी सांगितली काही त्याचबरोबर मला सगळ्यात जास्त ही आपल्याला ऑक्शिजन देणारी झाडे खूप म्हणजे खूप मला ती झाडे आवडतात ती तुळस वड पिंपळ आणि उंबर ही झाडे देखील मला खूप आवडतात आणि मी ती उगवते देखील ती झाडे आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला ही झाडे ऑक्शिजन देतात तर त्यामध्ये तुळस हे आहे तर हे छोटी झाडं असतात उंचीला छोटी असतात त्यामुळे ही झाडं माझ्या घराच्या आजूबाजूला तुळशीची झाडे मी खूप लावते आणि वड पिंपळ आणि उंबर ही झाडे कशी मोठी असतात ती जरा घरापासून लांब आणि जास्त नाही एक दोन अशी ही झाडे लावते तर ज ती मोठी असल्यामुळे ती एक दोन लावते त्यामुळे मला झाडे आणि वेली खूप आवडतात मला